मला माहित असलेल्या पाच जिल्ह्यांची नावे तर पहिला जिल्हा अकोला जिल्हा तर दुसरा जिल्हा अमरावती जिल्हा तिसरा वर्धा चौथा यवतमाळ आणि पाचवा बुलढाणा जिल्हा